हां मॅडम तुम्ही कॉल केला होता का हो बोला बोला बोला

ओके ओके ओके अच्छा तुम्ही एकदम योग्य जागी हां तुम्ही एकदम योग्य जागी कॉल केला आहे मी तुम्हाला चांगले चांगले ऑप्शन्स पर्याय सुद्धा देऊ शकतो ॲक्च्युअली तुमचा आता मोठा ग्रुप असल्यामुळे आपल्याला टी टी जी आहे टेम्पो ट्रॅव्हलर्स तर ती एक चांगली आहे किंवा फोर्स्टची एक नवीन आली आहे फोर्स् कंपनीची अर्बनिया म्हणून तर तीसुद्धा चांगली गाडी आहे फक्त त्याच्यामध्ये काय आहे आणि तुम्ही एकदम योग्य वेळेस आत्ता पांडव लेण्याचं प्लॅनिंग करतं आहे कारण नाशिकमध्ये कसं आहे की आता वातावरण पण छान आहे मस्तपैकी थंडी वगैरे आहे म्हणजे असं प्लीझंट वातावरण आहे आल्हाददायक आहे आणि तुम्ही असं काही बजेट किंवा काही असा खर्चाचा अंदाज ठेवला आहे का डोक्यामध्ये ओके आता तुम्ही जर का टेम्पो ट्रॅव्हलर घेत असाल तर साधारण वीस रुपये प्रति किलोमीटरच्या हिशेबाने तुम्हाला जाईल आणि तुम्ही जर अर्बनिया घेत असाल तर पंचवीस रुपये प्रति किलोमीटर त्याचं कारण असं आहे तेही तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये तुम्हाला अर्बनिया जी आहे ती जास्त आरामदायक गाडी आहे आणि टेम्पो ट्रॅव्हलर तर तुम्ही म्हणजे अनुभव घेतलाच असेल याच्या आधी ही नवीन आल्यामुळे अर्बनिया तिचं जास्त हे नाही आहे अनुभव नाही आहे लोकांना पण आम्ही डोळे झाकून ती सजेस्ट करू शकतो काय होत पाच रुपये प्रति किलोमीटर ती आपलं जातं खर्च पण तुम्हाला कसं आहे की तुमचा जो प्रवास आहे ना तो एकदम अविस्मरणीय अनुभव असतो तुम्हाला रस्त्यावरचे खड्डे कारण पण आता पा

आता तुम्ही समजा नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणापासून म्हणजे आपण समजा पकडू की एक त्रंबक रोड जो आहे तुम्ही तिथून जर घेत असाल आम्ही याहू हॉटेलपासून ॲक्च्युली घेत असतो सगळ्यांना किंवा याहू हॉटेलच्या इथे तुम्ही जमायला सांगतो हां कारण काय होतं कोणी कुठे राहतं कोणी कुठे राहतं तर त्यामुळे काय होतं प्रत्येकाला घेऊन निघणं शक्य होत नाही आणि तिथून आपल्याला तो हो हो हो एकदम एकदम हो हो हो दहा मिनटं आधीच गाडी थांबते नाही पण ताई आमचं तुम्हाला आम्ही खात्री देऊ शकतो की आमचं जे आहे ते त चाळीस वर्षापासून सर्विस आहे म्हणजे माझ्या बाबांच्या याच्यापासून ती सर्विस आहे तर वेळेच्या बाबतीत अतिशय काय म्हणू शकतो त्याला वक्तशीरपणा जो आहे आणि ग्राहकांचं समाधान तर हे आमचं दोन याच्यावरती आमची कंपनी हे आहे तर सहा साडेसहा वाजता ती येते आणि याहू हॉटेलपासून आम्ही घेतो तर तिथून साधारण तुमचं एक पंधरा किलोमीटर येतं आणि पांडवणीच्या पायथ्याशी सोडणार तो तिथेच थांबणार आणि मग तिथेच हो हो हो हो तुम्हाला पाच ते सहा तास तिथे मिळतात आणि त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला तिथेच आसपास हॉटेल्स पण आहेत म्हणजे दुपारी तुमचं जेवायची सोय वगैरे तिथे आजूबाजूला तुम्हाला ब बुद्ध स्मारक आहे नंतर दादासाहेब फाळके चित्रनगरी आहे आणि पांडव लेण्यावर तर वरती तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला एक सुचवीन म्हणजे की तुम्ही जर लवकर सुरुवात केली ना तर मग उन्हं यायच्या आत आणि वरती काय होतं आठ वाजता तिथे तिकीट चालू होतं तर उन्हं यायच्या आज जर तुम्ही सुरुवात केली जर आपण समजा तिथे साडेसहाला पोचलो तर सात सव्वा सातपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या वेगाने वरती जाऊ शकता म्हणजे तोही काही प्रश्न येणार नाही हो हो हो सहा वाजता निघावं लागेल आणि त्याच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला त्याच्यामध्ये पण निगोशिएट करू शकतो म्हणजे तुमचा हा जर का वॉट्सॲप क्रमांक असेल ना तर मी याच्यावरती तुम्हाला दोन्हीचं काय आहे की खर्चाचा अंदाज पाठवतो आणि हो जास्त जण असल्यामुळे काय आहे की आम्हाला ते कमी करता येईल मी एक काम करतो आत्ता एक जण माझ्यासमोर बसले आहेत तर मी तुमचा नंबर पण आहेच तर टिपून घेतलेला आहे म्हणजे फोनमध्ये आलेलंच आहे तर मी व्यवस्थित एकदा ड्रायवर आणि असे दोघं तिघं लोकांशी बोलून मी एकदा बघतो कोण ॲवेलेबल आहे कोण आणि तुम्हाला मग मी पाठवतो चालेल मॅडम धन्यवाद